बारा सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद माझ्या लाहिन्या मुलाचा जन्म झाला तेव्हा मला खूप खुशी झाली तीन जुलै दोन हजार बावीस माझ्या मुलीचं लग्न झालं दोन ऑक्टोंबर महात्मा गांधीची जयंती असते त्याच्यामुळं ते दिवस माझ्या लक्षात राहते पंधरा ऑगश एकोणीसशे सत्तेचाळीस त्या दिवशी भारत स्वतंत्र झाला म्हणून तो प्रत्येक भारतीयाच्याच लक्षात राहते चौदा एप्रिल या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते म्हणून ते पण सगळ्या भारतीयांच्या लक्षात राहतं